शाळा शहरी असो किंवा ग्रामीण असो शिक्षकांनी शाळेमध्ये अनेक प्रकारचे अध्ययन अनुभव दिले पाहिजेत जे ज्ञान आपण देतो ते ज्ञान दैनंदिन जीवनामध्ये मुलांना उपयोगी पडेल अशा गोष्टी किंवा असे ज्ञान दिले पाहिजे घेतलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवन जगत असताना फायदा झाला पाहिजे खरं तर प्रत्येक गोष्ट माहिती आणि ज्ञान यापुरती मर्यादित न राहता त्याचं आकलन आणि उपयोजन होणं गरजेचं आहे त्याचबरोबर कौशल्यपूर्वक अध्यापनपद्धती वापरून काही व्यवसाय करता येईल असं शिक्षण शाळेमध्ये दिलं गेलं पाहिजे असे कौश कुशलतापूर्वक व्यवसायांची शिकवण किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण द्यायचं राहून जातं आपण घेत असलेल्या श्रमाची लाज न बाळगता आपणाला दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना काही काम करण्याची लाज न वाटली पाहिजे त्यासाठी श्रमप्रतिष्ठा निटनेटकेपणा सर्व धर्म समभाव स्त्री पुरुष समानता असे काही जीवन कौशल्य जीवनमूल्य व गावाघटकावर आधारित असणाऱ्या शिक्षण शाळांमध्ये दिलं गेलं पाहिजे